प्रत्येक राज्याला त्याची एक संस्कृती त्याचा एक इतिहास लाभलेला असतो त्या इतिहासावरच त्याची संस्कृती ही उभी असते आता आपल्या महाराष्ट्र राज्याचाच जर विचार करायला गेलो तर अनेक संत आपल्या राज्यामदे होऊन गेले त्याच्यानंतर शिवाजी महाराजांसारखे वीर योद्धेसुद्धा होऊन गेले आणि त्या जे वीर योद्धे होऊन गेले किंवा जे संत होऊन गेले तर त्यांच्याविषयी जे जे महत्वाचे जे त्यांचे दिनविशेष आहेत त्यांच्या जयंती असेल पुण्यतिथी असेल ती साजरी करायची किंवा त्यांचं त्यांचं जे कार्य आहे ते मुलांना किंवा इतर सगळ्या माणसांना समजावं यासाठी त्याचं ऐतिहासिक वारसा त्यांचा जपण्यासाठी अनेक कृती आपल्या होत असतात किंवा अनेक त्यावर आधारित सण समारंभ आपण साजरे करतो आणि त्याच्यातूनच एक संस्कृती अशी आपली उदयाला येते आता जर महाराष्ट्राचं विचार केलं तर शिवाजी महाराजांचे आपण त्यांची जयंती साजरी करतो आणि त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या जीवनातील जे प्रसंग होऊन गेले त्या प्रसंगांचे देखावे आपण साजरे करतो सादर करतो किंवा त्याचे तशाप्रकारे पोस्टर लावतो आणि ते किंवा त्याच्या प्र त्याच्या प्रकारची नाटकं म्हणा किंवा कलापथकं पथनाट्यं ही आपण सादर करतो आणि दरवर्षी हा शिवजयंती साजरी करणं हा आपली एक दरवर्षीचा दिनक्रम दरवर्षीचा आपला क्रम तयार होतो आणि तीसुद्धा एक आपली संस्कृतीच बनून जाते आता भूगोलाचा जर आपण विचार केला तर भूगोल विचार केला तर महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला सातशे वीस किलोमीटरचा आपल्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे मग समुद्रकिनारा म्हटला की त्या ठिकाणी कोळी लोकं येतात त्या कोळी लोकांचा जो व्यवसाय आहे तो मच्छीमारी आहे आणि त्यांचं सगळं जे आयुष्य असतं किंवा जे जीवन असतं ते सगळं समुद्रावरच अवलंबून असतं आणि त्याच्यामुळे ते लोकं जे कोळी लोकं आहेत ती त्या समुद्राला आपला देव मानतात मग समुद्र समुद्र हा त्यांचा देव असतो त्यांचा री पोशिंदा असतो आणि त्याच्यामुळे त्याला पूजायचं त्याच्यावर त्याच्या अनुषंगाने जे जे काही येणारे सण जे असतात ते अगदी धूमधडाक्यात साद साजरे करायचे आणि त्याच्यामुळे तीसुद्धा एक वेगळ्या प्रकारची अशी संस्कृती आपल्याकडे निर्माण झालेली आहे की समुद्राचं होळी पौर्णिमा जी असते आपली कोणती नारळी पौर्णिमा जी असते ती मोठ्याप्रमाणे साजरी केली जाते किंवा कोळीनृत्यं जी असतात ती कोळीनृत्यं साजरी करणं किंवा सादर करणं ही त्यांची एक संस्कृतीच झालेली आहे अशा प्रकारे राज्याचा जो आपला इतिहास असेल किंवा भूगोल असेल त्याचा आपल्या संस्कृतीवर फार मोठा परिणाम त्याचा आपल्याला दिसून येतो ज्या प्रकारे भूगोल की म्हणजे ज्या प्रकारे त्याची भौगोलिक रचना असते प्रत्येक प्रदेशाची त्याप्रमाणे त्या ठिकाणी जी अन्नधान्यं असतात तीसुद्धा त्या ठिकाणी त्याप्रमाणे उगवली जातात जसं कोकण म्हटलं की आपण भात लागवड जास्त करतो कारण पाऊस आपल्याकडे भरपूर पडतो आणि अशा प्रकारे म्हणजे भूगोलाचा मग भातावर आधारित तांदळावर आधारित अनेक प्रकारचे पदार्थ त्या त्या सणाला केले जातात आता गणपती म्हटलं तर मोदक मोदक म्हटलं तर त्या ठिकाणी नारळ आला आणि परत तांदळाचे त्याला आपण बाहेरचं कव्हर करतो म्हणजे त्या ठिकाणी जे जे उपलब्ध आहे ते ते आपण ते ते तिथली जी माणसं आहेत तेथील राहणारे जे नागरिक आहेत ते ते त्या त्या गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये त्याचा समावेश करतात आणि त्याच्यातूनच एक संस्कृती निर्माण झाली की गणपती आले की मोदक करा जर आपण कोल्हापूर वगैरे साईडला गेलो तर त्या ठिकाणी काय करतात पुरणपोळी असते त्या ठिकाणी गुळाचा म्हणजे उसाची लागवड जास्त केली जाते अन त्याच्यामुळे त्या ठिकाणी गुळापासूनचे जे होणारे पदार्थ आहे ते त्या ठिकाणी जास्त केले जातात म्हणजे अशा प्रकारे राज्याच्या इतिहासाचा आणि भूगोलाचा तेथील जनमानसावर किंवा तिथल्या लोकांवर त्या त्याप्रमाणे परिणाम झालेला आपल्याला आढळून येतो